हॅलो नमस्कार चिऊ फूल भांडार

अच्छा हां तर कोणते फुलं हवे आहेत सर आपल्याला

हो काहीच हरकत नाही सर आम्ही दरवर्षी तसे ऑर्डर घेतो आणि आमचा माणूस येईल दुकानाचा माणूस येईल आणि तुम्ही जे फुलं सांगितली आहेत ती घेऊन आणि माळा हव्या तर इथूनच करून पाठवू आणि तुम्ही जसं म्हणाल तसं ते तिथे डेकोरेशन करून देतील बरं चालेल चालेल सर नक्कीच